ग्रामीण आणि शहरी भागात वाढत्या आजाराबद्दल जर सांगायचं झालं त पहिला आजार सुरू होतो डेंगू हा आजार अस्वच्छतेमुळं निर्माण होतो तुंबलेल्या नाल्या साचलेले डबके याबाबत नागरिक आपला टॅक्स भरूनही प्रशासन वेळेवर त्याची खड्ड्याची दुरुस्ती करत नाही नाल्या साफ करत नाही आणि विशेष म्हणजे अस्वच्छ पाणीपुरवठा आता ग्रामीण किंवा शहरी भागात प्रत्येकजण आपल्या घरी वाॅटर फिल्टर लावू शकत नाही त्यामुळे अस्वच्छ पाणीच तो पितो काही दिवस सहन करतो आजारी पडतो म्हणून प्रशासनानं स्वच्छ पाणी पुरवण्यात यावं अशाबद्दल काही समिती नेमाव्यात नुसती समिती नेमून काही फयदा नाही त्याची अंमलबजावणी पण करण्यात यावी आणि असं जर झालं तर प्रत्येक क्षेत्रातून आजार नाहीसे होतील आणि हे झालं प्रशासनाचं पण प्रत्येक नागरिकांनं जर ठरवलं की मी माझ्या घराचा समोरचा परिसर स्वच्छ करेल आणि कचरा कचराकुंडीतच टाकेल तर मला तरी वाटते आहे की प्रशाशनाची काही गरज पडणार नाही कारण प्रत्येकानं आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ केला तर पूर्ण परिसर आपोआप स्वच्छ होऊन जातो आणि होऊ शकते आपण वॉटर फिल्टर नाही लावू शकत पण पाणी गरम करून गाळून तर पिऊ शकतो म्हणून प्रशास प्रत्येक बाबतीत कधीकधी प्रशासनाची वाट न पाहता आपणही पुढाकार घेतला पाहिजे